ट्रेनचे वर्णन करायचे म्हणजे त्यामध्ये आले सीट्स बर्थ इंजन आवाज चाके ट्र्क अशा प्रकारे आपण ट्रेनचे वर्णन करू शकतो आता जर आपण लोकल ट्रेनमध्ये गेलो तर तिथे एका बॉक्समध्ये खूप साऱ्या अशा सीट्स लागलेल्या असतात आणि एका खाण्यामध्ये इकडून एक सीट त्याच्यावरती एक सीट त्याच्या पुढे एक सीट त्याच्यावरती एक सीट अशा सीट्स असतात आणि काही लोक त्याच्यावरती आराम करतात तर काही लोक तिथं बसतात आणि बर्थ त्या बर्थमध्ये असतात ते सीट्स आणि इंजनवरती ट्रेन चालते आणि त्या ट्रेनचा आवाज म्हणजे सर्व जे आजपर्यंत जे नवीन वाहतूक आलेल्या आहेत त्यांच्यापेक्षा सर्वात जास्त आवाज म्हणजे ट्रेनचाच असतो आणि ते ट्रेनची चाके सर्वात वेगळी असतात ट्रेनचं ट्रॅक वेगळं असते हे ट्रेन जसं आता ऑटो बस कार हे रस्त्यावरती चालू शकतात पण ही ट्रेन जी आहे ना ती रस्त्यावर नाही चालू शकत तिला एक स्पेशल तिचं स्वतःचं ट्रॅक असते आणि माझ्या मी ट्रेनचा प्रवास केलेला आहे तर मुंबई ठाणे अलीबाग अशा ठिकाणी जाताना आम्ही ट्रेनचा प्रवास केला आहे आणि मला तो खूप आवडलेला आहे अशाप्रकारे आमचा ट्रेनचा प्रवास असतो आणि ट्रेनच्या प्रवासामध्ये ज्या ज्या टाईमला आपण जातो तिथं खूप गर्दी असते लोकलमध्ये आणि आम्ही आजपर्यंत मुंबई ठाणे अलीबाग या या ठिकाणी गेलो आहोत